सर तुम्ही डॉक्टर बोलत आहात का हं मला हे कोविडबद्दल तुम्ही काय काय केलं कोविड चालू असताना त्याची जानकारी हवी होती हां

हो का हो हो आणि मेलेल्या लोकांची बॉडी त्यांच्या घरी देत होतात का हं हं ठीक आहे आणि तुम्ही स्वत ची स्वतःचा बचाव पण कसा करत होतात ठीक आहे सर धन्यवाद